आपल्याकडे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बादलवाडी येते उजनी धरणाचा जो बॅकवॉटर आहे पसरलेलं पाणी आहे त्या ठिकाणी दरवर्षी हजारो लाखोने प्लेमिंगो पक्षी येत असतात हे पक्षी न्यूझीलंड यासारख्या देशांमधून हजारो लाखो किलोमीटरचा प्रवेश करून प्रवास करून न चुकता या ठिकाणी येत असतात तर हा या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे जानेवारी ती फेब्रुवारीमध्ये या पक्ष्यांची या ठिकाणी भरपूर झुंबड तुम्हाला दिसून येते या पक्ष्यांचा विणीचा कालावधी हा असतो आणि या ठिकाणी तुम्ही हे पक्षी पाहण्यासाठी योग्य जर वेळ असेल तर जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने आहेत याच्यानंतरही तुम्ही भेट देऊ शकता पण तुम्हाला त्या मानाने ते पक्षी कमी बघायला मिळतील खूप ऊंच असा हा मोठा पक्षी असतो पाण्यामध्ये चालताना डौलदार चालतो जर आपण जर या जानेवारी फेब्रुवारी या महिन्याच्या हंगामामध्ये जर आला तर तुम्हाला हे पक्षी बघून तुमच्या डोळ्याचे पारणे फिटेल असे होईल म्हणून तुम्हाला जर यायचं असेल तर ते हंगामामध्ये येणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही या पक्षी निरीक्षणाच्या पर्यटनाचा लाभ घेऊ शकता